नुकत्याच जन्मलेल्या मुलांना स्वच्छ वातावरण मिळावे यासाठी त्याला सूर्यप्रकाशात ठेवले जाते चांगले कपडे त्याच्या अंगावर घातले जातात ते वारंवार स्वच्छ धुतले गेले पाहिजे ओले कपडे त्याला वापरत नाही